किंवा वॉट्सॲप वॉट्सॲप हा प्रत्येकाकडेच जनरली असतो आपल्याला साधे मॅसेजेस पाठवण्याचे असेल किंवा ऑफिशियल मॅसेज पाठवायचे असेल इमेलपेक्षा वॉट्सॲपही जास्त प्रिफर केला जातो खूप कमी कमी अशा परिस्थितीमध्ये इमेल वगैरे आपण वापरू शकतो पण वॉटसॲप जनरली आपल्याला सोपा पडू शकतो